मी हार्मोनियम हे वाद्य वाजवतो हार्मोनियम तानपुरा आणि अशा बऱ्याच पियानो सिंथेसायझर गिटार हे वाजवतो आणि त्यामध्ये हार्मोनियम वाजवताना मला बऱ्यापैकी फास्ट हार्मोनियम वाजवायची सवय आणि त्यामध्ये बऱ्यापैकी गाणी आणि त्यांच्यामध्ये शास्त्रीय संगीताची आवड आहे त्याच्या हार्मोनियममध्ये मी बंदीशीही वाजवू शकतो आणि हार्मोनियम असेल आणि मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात जसं की गिटारमध्येही मी काही गोष्टी क्लासिकलच्या वाजवून बघतो की त्याच्यामध्येही त्या कशा वाटतील आणि बरेच अशा गोष्टी आहेत आणि मी काही वाद्ये जे आहेत ते मला शिकण्याची आवड आहे जसं की मला बासरी शिकायची आहे बासरीमध्ये ही भरपूर गोष्टी आहेत ज्या की तुम्ही शिकू शकता आणि मी बासरी असेल अजून बऱ्याच म्हणजे तबला असेल पखवाज असेल अशा बऱ्याच गोष्टी मी शिकू इच्छितो त्यात तबल्यामध्ये तबल्यामध्येही त्याची त्याचे बोल त्याची जी काही हातांचा उच्चार असेल वाजवण्याचा पखवाजाचाही त्याचा एक उच्चार असेल वाजवण्याचा आणि बासरी जी की हवेमार्फत आपण वाजवतो तर त्या हवेचंही किती प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचं प्रपोर्शन वापरता येतं तर अशा अनेक वाद्यं मला शिकण्याचीही आवड आहे आणि बरीच वाद्यं मी वाजवत असल्यामुळे बाकीच्यांचंही सुरज्ञान थोडंफार पक्कं असल्यामुळे थोडं लवकर शिकता येतं आणि जी वाद्यं मी वाजवतो उदाहरणार्थ हार्मोनियम असेल ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येही मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात ज्या गोष्टी क्लासिकलमध्ये आहेत त्याही वेस्टनमध्ये आणू शकतो का आणि ज्या वेस्टनमध्ये थोड्याफार आहेत त्या क्लाशिकलचा संदर्भ साधत आपण त्याला पुढे कसं नेऊ शकतो ह्या गोष्टीमध्ये माझी आवड आहे आणि त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करतो आणि हां हेच हीच वाद्यं शिकायला आवडतील अजूनही काही वाद्यं असतील तरीही मला शिकायला आवडतील कारण मला वाद्य वाजवणं आवडतं